एक कला म्हणून रेखांकन करण्याव्यतिरिक्त त्याचा वापर आणखी या कारणासाठीही वापरला जातो उदाहरणार्थ मर्यादित जागेसाठी नंबर दोन रोडवरील क्रॉसिंग तसेच दिशा दाखवणे तसेच कुठल्याही जागेचा नकाशा जर काढायचा असेल तर त्यासाठी या रेखांकनाचा वापर केला जातो